राज्याचं सरकार शिक्षण आरोग्यसेवा आणि अर्थव्यवस्था अशा वेगवेगळ्या धोरणात्मक प्रश्नांचा सामना करताना जसं की राज राज्याचं सरकार शिक्षण व्यवस्था जे आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये कॉलरशिप असेल विविध सुविधा असतील त्या स्टुडंटला महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहेत ज्यामुळे जी विद्यार्थी आहेत जे शिकू शकत नाही ज्यांच्याकडं पैशाची कमी आहे ते परीक्षा पास करून कॉलरशिप घेऊन ते त्यांचं जे शिक्षण आहे ते कम्प्लीट करतात किंवा लोन काढून असेल असं त्यानंतर आरोग्य स आरोग्यसेवामध्ये जे श आरो व्यक्तीचा आरोग्य आहे त्यासाठी गवर्मेंट हॉस्पिटल्स असतील वेगवेगळ्या योजना असतील लसी असतील डोस असतील मेडिसिन्स हे काय करत असतात प्रोवाइड करत असतात प्रोवाइड करतात आणि अशा अर्थव्यवस्था वगैरे अशा दोनच प्र प्रश्नांचं ते अतिशय छान प्रकारे म्हणजे अशा विविध अशा स्कीम काढून असेल त्यांच्या योजना हे मान जे काही जे काही लोकव्यवस्था आहे त्यांच्यासमोर मांडतात आणि ते लोकांपर्यंत पोचवतात हं